बाईक चालवता नाही ही काही गोष्ट तशी अशी मोठी काही नाही म्हणजे बाईक खर तर सगळ्यांना चालवता येते आत्ताच्या ह्या काळामध्ये कारण जुन्या काळी व्हायचं कीस क सगळ्यांकडं बाईक नसायचे त्याच्यामुळ ठराविक लोकांनाच बाईक चालवता यायची पण आत्ता असं नाही सगळ्यांच्या का पर्सनल बाईक्स आयेत की ज्यामुळ सर्वांना बाईक ह्या चालवताच येतात पण आत्ताच्या जे नवीन काळाचा जर विचार केला तर जवळजवळ समजा आमच्या वयाचे जी काही मुल आहेत त्याच्यात जवळजवळ सर्वांनच बाईक येतात आणि ज बाईक येतात ते असे तुफान प्रकारे बाईक चालवू शकत पार चालवतात एकापेक्षा एक वरचढ बाईक चालवणारे बायकर्स असतील किंवा रायडर्स असतील हे आमच्या एजमध्ये आहेत असंच असंच काही अनुभव मला किंवा माझ्या काही मित्रांना आलेत म्हणजेच कसं की समजा कधी कधी असंच मित्र परिवार निघतो फिरायला फिरायला निघाल्यावर बऱ्याचदा होतं काय की असे विचित्र काही अनुभव येतात ज्यावेळेस आपण गाडी चालवते किंवा हां सुह असं काहीही करतो म्हणजेच उदाहरणार्थ समजा एकदा झालं असं होतं की आम्ही आणि आमचा मित्र परिवार फिरायला निघालो आणि फिरायला निघालो फिरायला फिरून येताना गाडीचा ब्रेकच लागेना ब्रेक लागेना एक्सिलेटरसुद्धा हे कमी होई ना आणि मेन प्रश्न चावी बंद करायला काय हरकत नाही पण उताराला गाडी उताराला गाडी असल्यामुळ मित्रानी कसं बसं मित्रानी ती गाडी आवडली ती गाडी खाली घेतली आणि तिथं आम्ही वाचलो नाही तर त्या दिवशी आमचं खरं तर वेगळं काहीतरी घडून गेलं असतं आमच्यासोबत हा खरंंतर खूप भयानक असा प्रसंग आमच्यासोबत तेव्हा घडला होता आता हा प्रसंग म्हणजे वैयक्तिक खरं तर आम्हालाही माहीत नाही आम्ही माग बघसले होतो जो गाडी चालवते तो गडी शांत झाला अचानक काय झालं काहीच काळ नां कारण तोघ बोलायचां बंद झाला आणि आमचं फुल्ली चालू का तुझं पुढं गाडी चालवायचं काम चालू आमच्या इकडे मागं मस्करी आम्ही तिघं जण एका गाडी वर एकतर आणि आमच्या दोघांच्या माझं हे चालू टिंगल्या मस्करी चालू हा गडी शांत हा उतरवतोय उतरवतोय आणि एक काळानंतर त्यानी पुढं येऊन बघितलं की एका ठिकाणी वाळूचा मातीचा गंज होता त्याच्यावर येऊन तिनी गाडी धडकावली धडकवली आणि नंतर मग आम्ही थोडंसं सुखरूपपणे पडलो मग नंतर त्यानी सविस्तर त्याच्याबद्दल सांगितलं की गाडीचं ब्रेक लागत नव्हता आणि प्लस उतार उतराला आलेलो होतं आपण हा एक प्रसंग तसं खरं तर आम्हाला अजूनही आठवतो आणि त्या प्रसंगाबद्दल सहज आम्ही घरी कोणीच सांगितलेलं पण नाही हा प्रसंग आमच्यासोबत झालेला खूप भयानक प्रसंग असा आम्ही मानतो